आपण गाईड बोलत आहात का

मला हो मी आता टुरिस्ट म्हणून आलेली आहे बुलढाण्यात तर मला इथलं वातावरण कसं आहे ते तुम्ही सांगाल का अच्छा म्हणजे फिरण्यासाठी योग्य आहे ना तर मग इथे येण्यासाठी काही म्हणजे फिरण्यासाठी काही खर्च वगैरे किती येतो अच्छा म्हणजे आमची माझी पूर्ण फॅमिली येणार आहे इथे म्हणजे आम्ही फिरा फिरण्याचा प्लॅन करतो आहे तसं इथे कोणकोणते ठिकाण आहे मग फिरण्यासाठी अजून मी अजून अजिंठा लेणीचंपण ऐकलं आहे ते चांगलं आहे का बघण्यासाठी आणि मग ते तिथलं समजा आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे असली तर आपण ते तुम्ही करता गाईड का दुसरे असतात मग आणि पाऊस पाऊस पण असतो का आणि ते म्हणजे आपण जसं फिर फिरण्यासाठी ते योग्य आहेच पण मग आपलं जे फॅमिली वगैरे कारण असं कुठे आहे थांबण्यासाठी असं बरं मग बरं तेवढी मदत माझी करा म्हणजे मग आम्हाला येण्यासाठी योग्य पडेल इथे आणि पैसे किती

बरं आणि समजा आपण स्पेशल गाडी केली त्याचा वेगळा खर्च असेल

बरं मग आपण कुठे भेटू मग नाही उद्या येऊ आम्ही बरं ठीक आहे नक्की मग हो थँक्यू थँक्यू